माझ्या लेखनाचे काही उद्दिष्ट किंवा महत्त्वाकांक्षा उद्दिष्ट आहे असं म्हणता येणार नाही पण ज्या वेळेला पण मी काही लिहीत असते माझ्या डोळ्यासमोर असतं की हे आपल्याला का लिहायचं आहे का कोणीतरी विचारलं की तू बाबा ही कविता किंवा ही गोष्ट किंवा हे पुस्तक तू का लिहिली आहेस तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे म्हणून माझ्या डोक्यात ते क्लॅरीफाय असतं की मला ह्या काचं उत्तर ठेवूनच मला काहीतरी लिहायचं आहे तेच उद्दिष्ट किंवा तेच महत्त्वाकांक्षा असं मी त्याला मानते मग या लेखनाने काय साध्य झालं आहे तर एखादी कविता जी माझ्या आयुष्याला रिलेट करते आहे ती मी लिहिली तर त्यातून आपल्याला आनंद मिळावा आणि एक माझ्या जवळच्या जरी मित्र मैत्रिणी किंवा परिवाराने जरी वाचली ऐकली तरी त्यांना पण एक समाधान मिळावं आपल्या आयुष्यात पण ह्या छान गोष्टी झाल्या आहेत एखादी सुट्टीबद्दल असू दे किंवा एखादी मित्र मैत्रिणींबद्दल असू दे आपल्याला सगळे आपले कॉलेजचे दिवस शाळेचे दिवस परत जाणून घेण्याचा परत आठवण करून देण्याची ही एक संधी असते परत गोष्टीचंही तसंच म्हणेन बहुतेक गोष्ट अशी असते की जी खरंच आपल्या आयुष्याला एखाद्या वेळेस रिलेट करत असते म्हणून आपण ज्यावेळेला गोष्ट लिहितो त्यावेळेस समोरचं पण कधी तर म्हणू शकतं आहे हा ही गोष्ट माझ्या बाबतीतही घडून गेली आहे नक्कीच माझ्या बाबतीत घडून गेली आहे आणि आपण पण काहीतरी कोणाचं तरी वाचताना कधी तर म्हणतो आहे की हां बाबा हे माझ्यासोबत पण लहानपणी किंवा मोठेपणी किंवा मी शाळेत असताना माझ्यासोबत पण असं घडलं आहे ह्या गोष्टी आपल्याला वाटत असतात हेच माझं उद्दिष्ट आहे आणि हे सर्व साध्य झालं म्हणजेच माझ्या लिखाणाचा काहीतरी फायदा झाला मी एवढं लिहिलेल्याचा असं मला वाटतं त्यामुळं हे उद्दिष्ट ठेवून मी काही पण लिखाण करायला तयार असते